मी ज्यावेळेला घरी जातो त्यावेळेला काकांची मुलं शेजारची लहान मुलं येत असतात घरी अशा वेळेला त्या मुलांचं मनोरंजन म्हणून मी त्यांना एका ठिकाणी बसवतो आणि त्यांना गोष्टी कथा सांगत राहतो ती मुलं इतकी इतकं लक्ष देऊन ऐकतात ना जणू काही ती घटना त्यांच्या समोर घडते आहे अशा पद्धतीचं ते एक्सप्रेस होतात भुताच्या गोष्टी ऐकताना तर असं दाखवतात की आम्ही खूप घाबरले आहोत घाबरलो आहोत आणि खूप छान असा अनुभव त्या माध्यमातून येतो